मी महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामध्ये राहतो आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप प्रकारचे सण साजरे केले जातात याच्यामुळे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये किंवा ठाणे जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरांना खूप चालना मिळते जशी होळी सण साजरा केला जातो दिवाळी हा सण साजरा केला जातो वापस खूप सारे असे सण आहेत जे साजरे केले जातात सर्वात मोठा सण साजरा केला जातो तो आपला हा सण आहे गणपती महोत्सव खूप साजरा केला जातो गणपती महोत्सव खूप साजरा केला जातो इथे गणेश चतुर्थी जेव्हा येते ना इथे स सर्व म्हणजे दहा दिवस ग दहा दिवस गणपती बसवला जातो सर्वांच्या घरात आणि दहा दिवस गणपती बसवत असताना तर बाहेर बाहेरचे लोकं हां तेथे येत राहतात त्याचं दर्शन त्यांचं दर्शन घ्यायला आणि त्यांचं दर्शन घेताना खूप आर्थिक म्हणजे आर्थिक मदत पण होते आणि प कारण की टुरिष्ट येतात तर टुरिष्ट हे बाहेरून पैसा वगैरे आणतात तर इथं त्यांना इथं टुरिष्ट लोकांपासून जी रहिवासी आहेत त्यांना खूप मदत होते आणि वापस ज्यांना जे श्रद्धा ठेवतात गणपती यांच्यावर श्र जे श्रद्धा ठेवतात तर त्यांची श्रद्धा पण पूर्ण होऊन जाते त्यांना प्रार्थना करायला मिळते त्यांची त्यांचं वंदन क जे प्रार्थना करायला त्यांची मिळते आणि मग ते एक वेगवेगळ्या इच्छा करून सोबत असतातच त्यांच्या ए इच्छा पूर्ण होतील अशा या उद्देशाने ते इथे येत राहतात आणि मग त्यांच्या पाया वगैरे पडत असतात तर असे स सण साजरे करत केले जातात महाराष्ट्रामध्ये